हालो हां म्हटलं ट्रॅव्हल एजन्सीवाले बोलताय का अच्छा अच्छा नाही आमाला हे ना बुद्ध आम्हाला आम्हाला टूरला जायचंय बौद्ध ग बौद्धगया बौद्धगया बरं बरं बरं बरं ते बौद्ध विहारला आ आम्ही जायचे तर मग तुमची ते फी वगैरे कशी काय असते म्हणजे प्रत्येक

अच्छा अच्छा अच्छा बरं बरं बरं बरं तरी हां हाे तरी किती दिवसा तुम्ही समजा म्हणजे घेऊन जाताल तुम्ही किती दिवसासाठी

अच्छा अच्छा हां

आणखी आणखी कोण बरं बरं बरं बरं आणि म्हटलं किती किती सुविधा असणार आहेत मध्येच कुठं थांबता येणार का तसं

अच्छा अच्छा हां हां बरं बरं बरं बौद्धविहारमधे गेल्यानंतर बौद्धविहारमधे गेल्यानंतर आम्हाला सर्व ते तिथले जे समजा जे बौद्ध स्थळे आहेत ते सर्व आम्हाला म्हणजे तुम्ही म्हणजे पूर्ण म्हणजे फिरवताल ना म्हणजे दाखवताल ना आम्हाला

हां हां अच्छा अच्छा मग तिथे काही फी वगैरे लागणार का आम्हाला अच्छा अच्छा बरं मी काय म्हटलं अगदी की समजा आता आम्ही फॅमिली म्हणजे तसं म्हणजे आता मी समजा आम्ही आमचा परिवार किती लोक बरं बरं ठीक आहे चला ओके ओके थँक्यू सर थँक्यू